काल मी बाजारात गेली होती सुपरमार्केटमध्ये तिथे मला एक चाकू आवडला भाजी कापायचा चाकू तर तो मी आणला खूप कमी किंमतीत होता सेलमधे होता मग मी आणला घरी आणि भाजी कापून बघितली तर खूप छान चालत होता तो त्याला धार पण भरपूर होती आणि भाजी पण छान कापत होती कितीही मोठी भाजी असली जशी गोबी वगैरे तरी छान कापत होती तर मला तो चाकू खूप आवडला त्यामुळे माझं काम पण लवकर लवकर होतंय आणि टाईम पण वाचत आहे खूप छानआहे चाकू